हॅलो हां बोला हो हो बोला

बरं सांगा ना कोणते कोणते चेंजेस आता आता काल जर बघितलं तर बड्डे पार्टीसाठीच तुम्ही आयोजन केलं आहे ना आणि देश कपडे बरं कसं होय का बरं बरं चालेल काय काय तुम्ही सांगितले शिवाय टाकले सांगा त का बरं मुल हो का होय का आता बघा पूर्ण ते फ्रॉक तर झाला आहे पूर्णपणे शिवून आता जॉकेटलाच घेतलं होतं जॉकेटवर काय चेंजेस करायचे सांगता का

बरं बरं बरं चालेल स्टिचिंगमध्ये काय चेंजेस पायजे आहेत का चाल म्हणजे त्याच्यावर तर जॉकेट आहे म्हटल्यानंतर त्या सिवलेसचा पण जरी जॉकेट नाही घातलंनं त्यामध्ये पण ते छान दिसेल एक सिल्ले सिल तर हो हो छान वाटेल तसंच करते कुंदन कशा प्रकारे लावायच्या आहेत ते त्याची इमेज तेवढी मला सेंड करा फोटो बरं बरं चालेल आता बघा नवीन आता जर ट्रेडिंगला तर चाललं आहे बघा वन पीससारखं जे आहेत ना त्याच्यावरती जॉकेट पण छान वाटतात किंवा जॉकेटला जर बघितलं तर त्यावर फ्लावर्स वगैरे आहेत जसं की तुम्ही आता म्हणाला कुंदन वगैरे ते सुद्धा आहेत बघा वेगवेगळे आमच्या इथं एकदा एकदा तुम्ही आला आणि बघून गेलात ना तरी चालेल किंवा मोबाईलवर मी तुम्हाला पाठवू शकते चालेल चालेल ठीक आहे हो हो आणि अजून एक सांगायचं होतं नवीन जे आहेत ना ते आलेलं आहे बघा आता आत्ताच मटेरियल आलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे जर तुम्हाला ते पण आवडलं तर तुम्ही ते पण घेऊ शकता हो हो चालेल ठीक आहे